होय आमच्या शेजारच्या परिसरात एक खूप छान मोठा कला भांडार आहे आणि तिथे मी नेहमीच खरेदी करत असते तिथे मी खूप मशा छान छान स्टेशनरी वस्तू घेत असते त्या स्टेशनरी वस्तू म्हणजेच ज्वेलरी सेट असतात बांगड्यांचे सेट असतात कानातले पैंजण वगैरे असे खूप छान छान वस्तू तिथं स्वस्त किंमत असते आणि खूप छान आणि कमी किमतीत त्या वस्तू भेटत असतात त्याचबरोबर आमचे मेकअपचे सामान वगैरे अशा सर्वच गोष्टी त्या स्टेशनरीच्या वस्तूमध्ये म भेटत असतात तिथं आम्ही नेहमीच मी माझी बहीण माझी आई आम्ही नेहमीच तिथे खरेदी करत असतो आणि आणि कला भांडार आहे तिथेसुद्धा खूप छान छान अशा कला हस्तकलेमध्ये वस्तू असतात म्हणजेच स्वतः हाताने विणकाम केलेल्या गोष्टी तिथे असतात आरसा आरसा आहे त्या मग त्याच्यामध्ये त्याचं विणकाम केलेलं असतं त्याचबरोबर स्वेटर्स हाताने विणलेले असतात कपडेसुद्धा हाताने विणलेले असतात पुन्हा ब्लाऊज हाताने शिवलेले असतात त्याच्यावरती नक्षीकाम हाताने केले असतं अशा खूप मोठेमोठे हस्तक छान छान हस्तकला सुुद्धा आमच्या शेजारच्या परिसरामध्ये आहे आणि ते सर्व साहित्य मला खूप आवडतं कारण ते खूप छान असतं ते घाल घातल्यानंतर खूप छान दिसतं त्याचबरोबर भिंतीवरचे वेगवेगळे शोपीस बनवलेले जातात त्या शोभेच्या ज्या वस्तू असतात मग छान छान छोटी छोटी मडकी फ्लॉवर प्लॉट असे त्यासुद्धा ह स हाताने बनवलेल्या असतात त्यामुळे ते खूप छान ते डेकर डेकोरेशनसाठी सजावटीसाठी त्या वस्तू मी माझ्या घरी नेहमी आणत असते आणि त्या खूप छान आणि ॲट्रॅक्टिव्ह असतात त्यामुळे मला खूप आवडतं त्यामुळे मी या वस्तू नेहमीच खरेदी करत असते